आमचे धर्मगुरू आहेत बाबाजी ते आम्हाला चांगले शिकवतात राहायचं कसं वगैरे वगैरे चांगली शिकवण देतात रोज सकाळी उठणे आणि जीवनात काहीतरी आपल्या स्वतःसाठी मोठं होणे आणि ते खूप खूप असं एक हे करतात आम्हाला प्रोत्साहन देतात की कोणत्याही गोष्टीला कोणत्याही गोष्टीला आम्हाला हे करू नका बाबा ते करू नका खूप खूप चांगलं वागा धर्म धर्माची धर्माची चांगली गोष्टी शिकवतात रोज सकाळी उठणे देवाचे नावस्मरण करणे रोज सकाळी उठून व्यायाम करणे व्यायाम वगैरे करणे स्वतः स्वतः शरीर स्वस्थ ठेवणे आमचे गुरू आहेत संपतदासजी महाराज म्हणून त्यांनी ते आम्हाला खूप खूप सपोर्ट करतात आणि चांगलं काही आम्ही आमचे गुरू आहेत ते आम आमच्या जीवनात त्यांची खूप खूप चांगली एक भूमिका आहे आणि आमच्या आयुष्याला आमच्या आयुष्य बदलणे आम्ही त्यांचे खूप खूप प्रतिसाद दिलं आहे त्यांनी आम्हाला सल्ले सल्ले पण खूप चांगले ते आम्हाला की बाबा चांगलं उठा रहा वगैरे वगैरे धर्माकडे व